हो मला निश्चितपणे वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये डान्सिंगमध्ये म्हणजे नृत्यकलेमध्ये बदल झाला आहे आता आपल्या पूर्वीच्या ज्या नृत्यकला आहे म्हणजे पारंपरिक लोकंनृत्यं असतील किंवा मग अभिजात शास्त्रीय नृत्यकला असेल आपल्या भारताच्याच बाबतीत बोलायचं झालं तर भरतनाट्यम कथ्थक कुचीपुडी मोहिनीअट्टम यासारख्या अभिजात ज्याला आपण शास्त्रीय नृत्यकला म्हणतो त्या आहेत किंवा मग कोळी नृत्य असेल यासारखं फोक डान्स लोकनृत्याचा पण प्रकार आहे अशा अनेक अर्थात लोकनृत्याचे पण प्रकार आहे

पूर्वी अशा प्रकारचं नृत्य होतं पण कालांतरानं आपण आधुनिक व्हायला लागलो आणि मग वेगवेगळ्या संस्कृतींचा संपर्क व्हायला लागला पाश्चात्य जगतातल्या बॉल डान्सपासून सालसापर्यंत आधुनिक नृत्यशैली अर्थात त्यांनाही एक परंपरा आहेच पण आपल्याकडं त्या अलीकडच्या काळात आल्या त्यामुळे आपण त्याला आधुनिक म्हणूया तर त्या प्रकारच्या नृत्यशैलींचा परिचय झाला आणि त्यामुळं या दोघांच्याही सादरीकरण शैलीमध्ये बरंच अंतर असल्यामुळं किंवा विभिन्नता असल्यामुळं वैशिष्ट्यपूर्णता वेगळ्या प्रकारची असल्यामुळं आता आपण काही लोक हे पारंपरिक लोकनृत्य करतात वेगवेगळ्या सण समारंभांमध्ये किंवा आपण शिकवणी लावून क्लास लावून अभिजात नृत्यशैलीचं शिक्षण घेतो जसं की कथ्थक आहे भरतनाट्यम आहे तसंच वेस्टन डान्स क्लासेस या मार्गातून माध्यमातून आपण या पाश्चात्य नृत्यशैलीचंही शिक्षण घेतो तर आता आपण असं मानलं की पारंपरिक नृत्यशैली ज्याच्यामध्ये लोकनृत्य आहे किंवा अभिजात नृत्यशैली आहे तर या शैली वेगळ्या ह्या हे डान्सचे प्रकार नृत्याचे प्रकार हे पारंपरिक आणि पूर्वीचे मानले आणि पाश्चात्य नृत्यशैली आताच्या अलीकडं आपल्याला परिचयाच्या झाल्या आहेत त्या अलीकडच्या मानल्या तर या दोन्हीमध्ये अत्यंत अंतर आहे ते वेगळे आहेत आणि हे वेगळं आहे बरं आता या दोन्हीचं संमिश्रण होऊन फ्युजन नावाचं एक नवीन प्रकारच अस्तित्वात आलेला आहे म्हणजे दोन नृत्यशैली एकत्र करून किंवा दोन नृत्यशैलींची सांगड घालून तीन नृत्यशैलींची सांगड घालून आपण टी व्हीवर डान्स रियालिटी शोमध्ये बघतो तिथं हे नृत्यप्रकार केले जातात तर मग आता हा एक नवीनच नृत्य प्रकार अस्तित्वात आलेला आहे जसं की अलीकडं कुमार शर्माचं बॉली कथ्थक या प्रकारातलं नृत्य मी पाहिलं म्हणजे त्यानं बॉलीवूड आणि कथ्थकची अभिजात नृत्यशैली याचं मिश्रण करून एक नवीनच प्रकार पुढं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात त्याच्याबद्दल पण वेगवेगळे मतमतांतरं आहेत काही लोकांना अशा प्रकारे डान्समध्ये मिश्रण झालेलं आवडत नाही तर काहीजण त्याचं स्वागतही करतात पण एकूण काय तर पूर्वीच्या नृत्यशैलींमध्ये आणि आताच्या नृत्यशैलींमध्ये बरंच अंतर आहे आणि ते काही प्रमाणात स्वागतार्ह आहे आणि काही प्रमाणात जुन्या नृत्यशैलींची अभिजातता टिकवण्याच्या दृष्टीनं काहीजण प्रयत्नशील आहेत ती पण बाब चिंतन करण्यासारखी आहे